भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या कला क्षेत्रांना वाव दिला जातो यामध्ये विविध क्र प्रकारच्या कला संस्कृती घेतल्या जातात तसेच हस्तकला आणि कपड्यांचे वस्त्र म्हटले तरी खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात तरी संस्कृतीमध्ये बघितलं तर नृत्य आहे हस्तकला आहे परत बागकाम आहे घरचं काम आहे यामध्येसुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारचे कला आपल्याकडून दिसली जाते आपण जर एखाद्या वेळेस नवीन काही शिकायला गेलो नवीन काही केलं नवीन काही शिकलो तर यालासुद्धा एक कला म्हटली जाते तसंच काही ठिकाणी घरामध्ये आई मुलींना पाककला शिकवली जाते यामध्येसुद्धा एक उत्कृष्ट उत्कृष्टरित्या घेण्यासारखं असतं पाककला झाली संस्कृतीकला झाली संस्कृतीकला म्हटलं तर नृत्य आलं त्याच्यानंतर संगीतकला आली संगीतकला म्हटलं तर आपण छान गायन वाजवायला शिकतो पेटी वाजवायला शिकतो हे शाळेमध्ये आपल्याला शिकवलं जातं तसंच ह्याचे वेगवेगळ्या प्रकारचे क्लास घेतले जातात वेगवेगळ्या प्रकारचे क्लास घेतले जातात क त्याच्यासाठी आपण संगीत असू दे पाककला असूदे नृत्य असू दे हे वेगवेगळ्या प्रकारचे शिकले जाते आणि कपड्यांमध्ये म्हटलं तर आहे वेगवेगळ्या प्रकारची कला त्यामध्ये लहान मुलांचे कपडे वेगळे मोठ्या मुलांचे कपडे वेगळे लहान मुलींचे ड्रेस वेगळे मोठ्या मुलींचे ड्रेस वेगळे तसेच स्त्रियांमध्ये साड्यांचेसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत स्त्रियांमध्ये साड्यांचे वेगवेगळे प्रकार घालणे नेसवणे यालाच एकसुद्धा एक स्त्रियांची कलाच म्हटली जाते स्त्रियांमध्येसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे साड्या नेसल्या जातात काई आहे महाराष्ट्रीयन आहे बेंगॉली आहे राजस्थानी आहे पंजाबी आहे राजवाडी आहे ब्राह्मणी काष्टामध्ये ब्राह्मणी काष्टा आहे परत रुक्मिणी साडी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसल्या जातात हीसुद्धा एक वगवेगळ्या प्रकारची कला मानली जाते